मी महाविद्यालयात असताना एक वेळ आमच्या महाविद्यालयात बाईक स्पर्धा झाली होती म्हणजे दुचा दुचाकीची स्पर्धा झाली होती त्यामध्ये मी सहभाग घेतला होता सहभाग खूप उत्साहाने घेतला होता वाटलं नव्हतं की असं मला पुढं जाऊन अनुभव येना अनुभव म्हणजे कसा नेमका तर मला या गोष्टीची पहिला कधीही अनुभव नाही आला कारण ही माझी पहिली फेरी होती मी जेव्हा बाईकवर बसलो बाईक देखील शाडेती खू शाडेती देखील प्रोवाइड केली होती सोबतच जेव्हा मी बाईकवर बसलो तेव्हा मला थोडीशी घाबरट घाबरटपणा होत होती कारण ते माझी पहिली फिर होती आणि नंतर जेव्हा मीनं बाईक सुरू केली आणि सभोवतालच्या प्रतियो प्रतिस्पर्ध्यांना मी बघितलं तर मला आत्मविश्वास आला त्यांनी देखील गाडी चालू केली मीनी मी देखील गाडी चालू केली आणि मी देखील आपल्या स्पीडने आपल्या वेगाने आपल्या लक्ष म्हणजेच आपल्या टचपॉईंटकडे वळलो सोबतच आमच्या सरांनी आम्हाला खूप सारे असे नियम सांगितले होते की या यामध्ये अशी अशी डायरेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला प प्रवास करायचा आहे आणि हे हे मिड पॉईंट तुमच्या रस्त्यांमध्ये येना त्यामुळे तुम्ही थोडंसं सांभाळून चाला या सर्व युव या सर्व नियमांचे पालन करून आम्ही आमच्या रेस रेस पूर्णपणे समाप्त केली आणि होल माझा पूर्ण एक्सपिरियन्स म्हणजेच माझा अनुभव नाई नाईसा चांगलाच होता कारण ते माझं पहिली फेरी होती त्यामुळे काही खराब पण नाही झाला आणि काही काही काही वाईट पण नाही झाला